मला मराठी भाषेचा मला त् आधीच अभिमान आहे पण मला ते मराठी भाषेमध्ये न् की सोपी बोलायला पण सोपी आणि त्याला म्हणजे आपण इंग्रजीचे जास्त आपण शौकीन होत चाललेलो आहोत पण मराठी हा साधेपणा मराठी भाषेचं बोलभाषा भाग अप्राकृत आणि अ अप्रश्न भाषणातून विकसित झालेला आहे त्यामुळे मराठीला सहज आणि सरळ भाषा म्हणून पण ओळखले जाते ग्रामीण किंवा लोकभाषेमध्ये बरेसशे शब्द प्राकृत भाषांमधून आलेले आहेत हे शब्द स् सामान्य सा संभाषणात जास्त वापरले जातात प्राकृत भाषांमुळे मराठीचा म् बोलबाला अधिक सहज लवचिक आणि प्र प्रांतिक बनलेला आहे म्हणून मला मराठी भाषा खूप आवडते